हां हॅलो बोला अच्छा मला ना इथे याय हो मी फोन केला होता मला माझ्या मैत्रिणींनी तुमचा फोन नंबर दिला आहे तर मला ना इथे यायचं आहे आमच्या चार पाच मैत्रिणींना फिरायला मी मुंबईला राहतो हां मुंबईला आम्ही चर्चगेटला राहतो त्यामुळे इथे हां इथे यायचं तसं चार पाच दिवस राहण्याची सोय झाली तरच उपयोगी पडेल हां हां म्हणून तुम्हाला मी फोन केलं नाही आम्ही थोडंफार ठरवलं आहे जे मुख्य मुख्य आहे किल्ले किंवा समुद्र पण बाकी आणि काय विशेष असेल तर तुम्ही सांगितलंत तर बरं होईल आमचा एज ग्रुप सिक्सटी टू सेवंटी आहे

एखाद्याचा बंगला मिळाला ना तर जास्त आम्हाला सोयीचं पडेल पण पैशाच्या दृष्टीने पण बघायचं आहे आम्हाला तर तुमी सांगितलंत तर बरं पडेल आम्हाला ठरवायला नाही चार रात्री आणि प पाच दिवस एवढं बस आहे आम्हाला

हो का

अच्छा अच्छा

बराेबर बराेबर हां हो हो सांगेन आम्हाला ना दोन्ही ए सी रूम असल्या तर बरंय कारण आ लावायचं आहे की नाही हे आपण ठरवू शकतो ना जर त्रास होत असेल तर आम्ही नाही लावणार पण असलेल्या बऱ्या कारण आता आक्टोबर हिट आहे ना त्यामुळे हे ए सी असणं हे गरजेचं आहे

हो हो अगदी बरोबर हो बरोबर बरोबर बराेबर बराेबर खरं आहे खरं आहे चालेल

चांगलां असेल बरं बरं बरं नाही आम्ही येताना गाडीच घेऊन येऊ कारण सगळे वयाशीच आहेत ना तर पार्किंगची सोय असेल तर गाडी आणनं आम्हाला सोयीचं पडेल सोय असणारच होय बरोबर बरोबर बरोबर हो चालेल चालेल थँक्यू थँक्यू ओके ओके बाय बाय